हॅलो रेडी रेस्टॉरंटमधनं बोलत आहे का मॅम मी स्वाती मॅम बोलते आहे मला तुमच्या रेस्टॉरंटमधनं काही जेवणाचे पदार्थ ऑर्डर करायचे आहे त्यामध्ये मला गोड पदार्थामध्ये गुलाबजामून त्यामध्ये गुलाबजामूनमध्ये मला वीस पीस हवे आहे आणि मला गुलाबजामूनमध्ये साखरेचं प्रमाण हे कमी हवं आहे आणि काही भाज्यांचे प्रकार पाहिजे त्यामध्ये पनीर ग्रेवी मिक्स वेज ब्रिंजल या भाज्या हव्यात त्यामध्ये मिठाचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण फार कमी हवं आहे धन्यवाद